हॅलो हो बोलतो आहे हो त्यासाठी एक मॅडम आहेत आमच्याकडे मेघा मॅडम म्हणून तर त्या अत्यंत सुंदर भरतनाट्यम वगैरे करतात तर त्या तुम्हाला शिकवतात आमची सकाळी नऊ वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत क्लासेस आहेत तुम्हाला जी बॅच सुटेबल होईल ती बॅच आम्हाला सांगा आम्ही त्या ती बॅच तुम्हाला देऊ हां प्रत्येकाला वेगवेगळ्या आहेत आता साधारण तुम्ही बेसिक फक्त शिकायला जर इंटरेस्टेड असाल तर साधारण पाच हजार रुपये आहेत तुम्हाला जर हो तुम्हाला साधारण प्रो लेवलला करायचं असेल थोडंसं चांगल्या लेवलला करायचं असेल तर त्याचे चार्जेस थोडे वेगळे आहे साधारण दोन ते तीन महिन्यात होऊन जाईल हो हो हो आणि आम्ही आमच्या क्लासेस थ्रू आम्ही आमच्या स्टुडंट्सला भरपूर ठिकाणी डांस कॉम्पिटिशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही पाठवत असतो ते तर आमच्या क्लासेस थ्रू बरेच लोकं आले आहेत प्राईज वगैरे घेऊन हो हो हो साधारण दोन दोन दोन महिन्यात तुम्ही शिकू शकाल हो म्हणजे लावणी शिकवायला पण आहेत आमच्याकडे आणि साधारण तुम्हाला लावणी शिकायला पण साधारण बेसिक शिकायला तुम्हाला दोन महिने लागतील आणि पुढे ॲडवान्सला अजून तुम्हाला पाच ते सहा महिने लागतील तुम्ही तुम्ही या पहिले कधी डांस वगैरे या सगळ्या गोष्टी केलेल्या असतील तर त्या गोष्टी थोड्या लवकर तुम्ही ग्रॅब करू शकाल किंवा घेऊ शकाल कारण नसेल केलेला तर तेवढा टाइम म्हणजे एक साधारण वर्षभरात पूर्णपणे तुम्ही शिकू शकाल नाही त्यांचे चार्जेस पण सेम आहेत असं काही नाही आहे की लहान मोठं असल्यावर चार्जेस क कमी जास्त होतात त्यांचे चार्जेसही सेम आहेत ठीक आहे ना बट तुम्ही एक काम करा तुम्ही जरा इकडे आमच्या डांस ॲकेडमीला येऊन चक्कर मारा मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स समोरासमोर बसून सांगतो कारण मी आता बाहेर आहे जास्त बोलू नाही शकणार